चेंडूबरोबर खेळावयाच्या खर्चिक खेळापेक्षा साठ सत्तर वर्षांपूर्वी ग्रामीण जीवनात जे नानाविविध खेळ खेळले जात होते ते कौशल्य चापल्य नैपुण्य आणि संघभावना या दृष्टीने खरोखर अद्वितीय असे होते शिवाय या ग्रामीण खेळांना तयार केलेल्या मैदानाची गरज नसते खर्चिक साधनांची आवश्यकता नसते बिनखर्चाच्या परिसरातील उपलब्ध वस्तूंच्या आधारे हे सारे खेळ खेळले जात होते उदाहरणार्थ विटी दांडू ह्या खेळामध्ये तर झाडाच्या फांद्यांपासनंच सर्व खेळाची साहित्य तयार केली जात असत असे खेळ खेळून आरोग्यही जपले जात होते